आपल्या भारत देशामध्ये आता सध्या जी रोजगार परिस्थिती आहे किंवा जी सिचुएशन आहे ती खरोखर खूप बिकट आहे का बिकट आहे कारण लोकसंख्याच्या बाबतीत आज आपण पाहिलं सध्याचं की जगामध्ये प्रथम क्रमांकावर भारत हा आलेला आहे मग जगामदे प्रथम क्रमांकवर भारत हा जर आलेला आहे तर त्यामध्ये लोकसंख्या जर एवढी मोठी वाढली तर रोजगार मिळेल हे काही शक्य नाही आणि रोजगार मिळणे शक्य नाही हा आपण म्हणतो पण जे आपले वरिष्ठ आहे किंवा जे मंत्रिमंडळ किंवा सरकार आहे त्यांनी जर का विचार केला किंवा त्यांनी जर का वेळोवेळी रोजगार काढला तर आपण स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून एखादी जागा घेतो भरतो आणि पुढे काहीतरी आपण होतो पण इथं काय केलेलं आहे माहित काय का यांनी आवर्जून त्या स्पर्धापरीक्षेला थांबवलेलंच आहे मग स्पर्धापरीक्षा थांबलेल्या म्हणजे कालांतरानं जो सुशिक्षित वर्ग आहे तो बेरोजगार होऊन राहिला मग तो बेरोजगार होऊन राहिला त्याला रोजगार मिळत नाही आहे काहीच नाही आहे संधीच मिळत नाही आहे तर मग त्याला संधी मिळाली नाही रोजगार मिळाला नाही तो काय करतो वाईट मार्गाकडे वळतो तो जर तो वाईट मार्गाकडे वळला तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्यावरही होतो समाजावरही होतो कालांतराने या देशावरसुद्धा होतो आणि अशी परिस्थिती निर्माण जिथं होते तिथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे म्हणून भारतात जे रोजगारांचे चित्र आहे हे मला काय व्यवस्थित दिसत नाही आणि नाहीसुद्धा मी म्हणतो म्हणून नाही आज एक प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती समाजातील प्रत्येक तो ज्याला दोन गोष्टी समजतात वाचता येतात तो प्रत्येक व्यक्ती आज या चित्राला पाहून राहिलेला आहे फरक एवढाच आहे की तो म्हणायची हिंमत होऊन नाही राहिलेली आहे पण प्रश्न आहे की एक दिवस तो नक्की म्हणणार आणि ज्यावेळेस तो म्हणणार त्यादिवशी तो पेटून उठणार आणि तो जर पेटून उठला तर मग सर्व प्रशासन असो आपलं जेही काही असेल त्या प्रत्येक गोष्टीला याला काय करावं लागेल उत्तर द्यावं लागेल आणि त्यांच्याकडे तेव्हा उत्तर नसेल आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर नसणार तेव्हा या देशाची परिस्थिती खरोखर खूपच वाईट होणार आहे आणि या सगळ्याला जबाबदार असेल रोजगार म्हणून रोजगाराच्या बाबतीत सरकारने म्हणो किंवा तुम्ही आम्ही म्हणो सम्यक्त म्हंजे प्रखर असणे गरजेचे आहे कारण हे एक सध्याचं आव्हानच आहे हे आव्हान जर पेलायचे असेल या आव्हानाला जर थांबवायचं असेल तर रोजगार काढणे आणि रोजगाराविमुख प्रत्येक गोष्ट निर्माण करणे अत्यंत गरजेचं आहे जर ही गरज पूर्ण नाही केली तर येणारी परिस्थिती कशी असेल काय असेल सांगता येत नाही पण जे येईल ते निश्चितच तुम्हाला आम्हाला किंवा आपल्या न्यू जनरेशनला घातक असेल आपण त्यांच्यासाठी काय करून राहिलो काय करायचं आपल्याला त्यांच्यासाठी तुमचं आमचं झालं काही हरकत नाही पण प्रश्न हा आहे की येणाऱ्या पिढीला तुम्ही आम्ही काय देणार आहोत येणाऱ्या पिढीला तुम्हाला आम्हाला काय सोयीस्कर द्यायचं आहे काय सुखसमृद्धी द्यायची आहे हे तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे आणि तुमच्या आमच्यावर अवलंबून असल्या कारणाने तुम्ही आम्ही काहीतरी याचा विचार करण गरजेचं आहे काऊन कारण जे नेते सदस्य वगैरे आपण निवडून देतो तेच तर अवलंबून आहे ते लोक काय करतात माहित आहे का आपला फायदा घेतात आणि आपला फायदा घेवून पुढे काहीतरी मतं वगैरे हे करून समोर खुर्चीवर जाऊन बसतात जेव्हा की आपण त्यांना पाठवलेले असते की बा तुम्ही जा तिथं संसदेमधे जा विधिमंडळात जा लोकसभेत राज्यसभेत जा आणि तिथून काहीतरी जागा मंजूर करून सर्वसाधारण लोकांना न्याय मिळाला पाहिजे सर्वसाधारण लोकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही तिथं काहीतरी करा पण हे त्याचा विपरीत अर्थ काढतात जातात तिथं बसतात आपण निवडून दिलेल्या वर्षवर तिथं सा हे करतात आणि स्वत चंच घरदार भरतात आणि स्वत च्या मुलाबाळाला पुढे नेतात याचा विपरीत परिणाम आपल्या देशावर होणं स्वाभाविक आहे आणि म्हणूनच आज रोजी भारत देश जगात लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आलेला आहे या बेरोजगारीला जर रोखायचं असेल या बेरोजगारीला जर थांबवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला जागरूक असणं अत्यंत गरजेचं आहे